समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन राज्यातील शिक्षण आणि व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा समावेश कौशल्य आधारित शिक्षण आणि डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे म्हणजे मुलांचं जे आहे त्यांना डिजिटल असेल तर जास्त इंटरेस्टनं ते शिकू शकतात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तसेच शिक्षक प्रशिक्षण आहे ई लर्निंग साधने आहेत आणि मूल्याधिष्ठित शिक्षणालाही महत्त्व दिले गेलेले आहे